मी आता दोन हप्त्याआधी एम आयचा टी व्ही घेतला आहे एकतीस इंची अँन्ड्रॉईड टी व्ही घेतला आहे टी व्ही खूप सुंदर आहे आणि खूप नवीन आहे यूनिक आहे एच डी क्लियरिटीवाला पहिला माझ्याकडे साधा टी व्ही होता आता हा टी व्ही खूप छान आहे माझ्या घरच्यांनाही खूप आवडला आणि त्याची पिक्चर क्लियर क्लियारिटी पण सुंदर आहे आणि शावमी कंपनीचा एम आय कंपनीचा असल्यामुळे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेमच नाही पिक्चर क्लियारिटी साऊंड क्वालिटी त्याचे इफेक्टस् सगळं काही व्यवस्थित आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये साऊंड सिस्टममधे जास्त काही मोठा आवाज येत नाही जेवढा आपल्याला पाहिजे बास वगैरे ट्रबल वगैरे असं काही खास तेवढं त्याच्यामध्ये नसतं नव्हतं नाही आहे त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे